मी जो लॅपटॉप घेतला हा लॅपटॉप खूप छान होता पण असं झालं आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त हँग होत आहे माऊस बरोबर काम करत नाही आहे लवकरात लवकर जर बटनं पणकाम करत नाही आहे बॅटरी लवकर लवकर उतरते म्हणून दिवसभर चार्जिंगवर लावून ठेवावा लागतो आहे अं कधीकधी तर खूप जास्त हीट होतो